वोटिंग करताना आयकाडची गरज असते कुठलं पण आय काड जर आपल्याकडे आय काड नसेल किंवा आपण आय काड जर विसरलो तर आपल्याला वोटिंग करता येत नाही किंवा आय काड असेल तरी पण लिस्टमधे नाव नसलं तरी पण आपल्याला वोटिंग करता येत नाही किंवा किंवा वोटिंग म्ह आपल्या जे म्हणजे हे असते काही म्हणजे आपल्या खूप हे राहते की आमच्या इकडले रोड चांगले होत नाही पाणीचे प्रॉब्लेम ते आपण ज्यांना सांगतो ते आपला प्रॉब्लेम ते म्हणतात हो आम्ही सॉल्व करतो पण ते कधीच करत नाही तरी पण करणार करत नाही